एकमेकांच्या विचाराचे आदानप्रदान किंवा भावभावनांचे आदानप्रदान हे एका भाषेमुळं एक सहज आणि सोपं होऊ शकतं त्यामु भाषा ही खूप महत्त्वाची आहे आणि आपली भाषा ही भाषेचा दर्जा हा वाचनामुळे आपल्या भाषेचा दर्जा सुध सुधारू शकतो वाचन केल्यामुळे आपल्या आपल्या ज्ञानात भर पडते आपला शब्द संग्रह वाढल्या जातो आणि आपण आपली भावना आपलं मत आपण दुसऱ्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचवू शकतो आणि दुसऱ्याचीही आपण भावना समजून घेऊ शकतो आपला शब्दसाठा हा मोठ्या प्रमाणात वाढल्या जातो त्यामुळे वाचन तर वाचान त्याच्यामुळं वाचनामुळे भाषेचं ज्ञान हे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात मिळू शकतं आणि ते मिळतं